जेव्हा माझं शिक्षण झालं आणि मी पदावर लागली त्या वेळेला मी ज्या ऑफिसला काम करत होती त्या ऑफिसमध्ये मला जे दोन लोक होते ते खूप त्रास द्यायचे म्हणजे माझी मेंटली आणि फिजिकली हॅरॅसमेंट करायचे पण ही गोष्ट आजपर्यंत मी कोणाला सांगितली नव्हती पण आज असा प्रश्न आल्यामुळे आज मला हे सांगावं वाटतंय की बाईने किंवा स्त्रीने जर जॉब केला आणि ती सक्षम असेल तर कुठलाच पुरुष किंवा कुठलाच व्यक्ती आपल्याला काही करू शकत नाई पण असं झालं की माझ्यासोबत माझी अशी परिस्थिती झाली होती की मी त्यांच्यासोबत काम करण्या करावेच लागले मला आणि जेव्हा मी सरांकडे कम्प्लेंट केली की असं असं झाले तर सरांनी माझी बदली थेट इकडे मलकापूर साईडला केली व आज मी खूप चांगली आहे किंवा आज मला असा कुठल्याच गोष्टींचा सामना करावा लागत नाही आहे याचं मला खूप चांगलं वाटतं आहे